मी अमर कंपनीची जी मिल्क पावडर मिळते रेडिमेट पॅकेटमध्ये एक किलो किंवा अर्धा किलोचं पॅकेट मिळते ते मी आणलं होतं मला म्हणजे मी यूटूबवर पाहली होती रेसिपी की मिल्क पावडरपासून बर्फी कशी बनवायची तर मी ते अमर कंपनीची घेतली आणि मी घरी येऊन जी बर्फी बनवण्याची प्रोसेस आहे ती सुरू केली पण माझी अर्धी जी प्रोसेस आहे ती खूप चांगली झाली पण नंतर जेव्हा त्या ती जी बर्फी मला करायची होती पूर्ण त्याची जी सुरवातीची प्रोसेस होती जी दुधामध्ये ते गॅसवर ठेवून मंद आचेवर मिक्स करून मला ते काही वेळ शिजवायचं होतं त्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे टाकायचे होते आणि ते थोडं कमी फ्लेमवर मला ते परतून घ्यायचं होतं आणि नंतर एका ताटाला बटर वगैरे लावून त्याच्या वड्या पाडायच्या होत्या पण ती जी मिल्क पावडर आहे ती एवढी खराब निघाली की ती जी दुधामध्ये टाकून मी ती मिक्स केली तर ती एकदम ड्राय झालीच नाही त्याच्या वड्या पाडता येईल असं ते झालंच नाही त्याला खूपच पाणी सुटलं आणि ते जसं दूध कसं फाटल्यासारखं होतं तसं ते फाटल्यासारखं झालं आणि माझं जे पूर्ण मेहनत आहे ती वाया गेली त्यामुळे मला खूपच वाईट एक्स्पिरियन्स आलेला आहे या अमर कंपनीचं जे मिल्क पावडर आहे त्याचा